हा बोला बोला बोला काय म्हणत आहे नमस्कार मस्त मस्त अरे ते आपल्या इकडे तो शिवडी न्हावा शेवा सेतू झाला आहे त्याच्यावरनं जाऊन आलात का अरे कसला सेतू झाला आहे तो बापरे समुद्रावरनं असा त्या खाडीवरनं जातो आणि काय मजा येते त्याच्यावरनं जायला यार एकदम सत्तावीस किलोमीटर आहे तो वाटतच नाही फटफटफट असा वेळ जातो त्याच्यावरनं ना ग्रेट काय डेव्हलपमेन्ट झाली आहे ना महाराष्ट्रामध्ये खरंच मानलं पाहिजे हो हो शिवडी न्हावा शेवाला जातो तो शिवडी ज्ञानांद सिलिंग म्हणजे आता तुम्हाला पहिल्याने आपल्याला पनवेलला जायचं तर आपण किंवा कोकणात जायचं तर वाशी वाशी करून न नवी मुंबई करून फिरून जावं लागायचं आता ते गरजच नाही ते इकडनं डायरेक्ट शिवडी न्हावा शेवा जो सिलिंग झालेलं आहे आणि अटल सेतू म्हणतात त्याला आणि किती पटकन जाता तुम्ही तिकडे पोचून जाता खरंच रोड कंडिशन्स खूप छान झाले आहेत आजकालात मजा येते म्हणजे त्याच्या वरनं जायला तुम्ही जाऊन एकदा गेला नसेल तर खूप छान आहे ते

अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा

अच्छा अच्छा बरोबर बरोबर येस येस येस आणि हे तर हल्ली सगळीकडे गावोगावला जाताना आपल्याला एक लाइटचा प्रॉब्लेम असायचा तर ते सोलर इलेक्ट्रिसिटी वापरतात ते लोकं सोलर वापरतात त्यामुळे सगळीकडे गावं पण अशी चकाचक झालेली आहे सगळी लख्ख झालेलं आहे सगळं

हो आमच्याकडे पण ते वापरतात सोलर गरम पाणी येतं अंघोळीला वगैरे हॉटेल्समधे तेच वापरतात आ आणि आता आताचा हा प्रवास पण किती म्हणजे अंतर कमी होतं असं वाटतं आहे की पटापट पटापट आपण पोचून जातो आता आम्हाला ह्याला जायचं होतं कोल्हापूरला तेव्हा पण आम्ही तेच सिलिंगचा वापर केला म तिकडनं नंतर नवीन नवीन रस्ते झालेले आहेत त्यामुळे खूप चांगलं वाटतं एक तर प्रदू प्र प्रदूषण येत नाही धूळ माती होतं आणि एकदम कंफर्टेबल वाटतं म्हणजे पहिल्याने कसं यार बॉडी पेन व्हायचं त्रास शिणवठा जाणवायचा आपल्याला नाही नको ते बापरे कारण आता ट्राफिक तेवढं राहिलेलं नाही आहे आणि पटकन जातो आपण मस्त वाटतं त्याच्यामुळे खरंच हो हो येस येस येस मेट्रोचा वापर आम्ही रेग्युलर कारण मी तर मेट्रोच्या खालीच राहतो चिंपोली मेट्रो स्टेशनच्या इकडे राहतो त्यामुळे जर मला जायचं असेल अंधेरीला तर मी मेट्रोचाच वापर करतो हल्ली ड्रायविंग कार ड्रायविंग पण अव्हॉड केलं आहे मी

चांगलं करते हो चालेल मस्त या एकदा म मेट्रोचा वापर करून या एकदा घरी ओके चालेल मेट्रो स्टेशनच्या मेट्रो स्टेशन चिंपोली त्याच्या खालीच राहतो मी ओके चालेल भेटूया लवकरच बाय टेक केअर बाय